सर्व प्रथम शाला स्वत चं शरीर साफ करण्यासाठी पाण्याची गरज लागते वारंवार हात धुण्यासाठी पाण्याची गरज लागते आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी पाण्याची आवश्यकता लागते घरामध्ये वारंवार हात पाय धुण्यासाठी पाण्याची गरज लागते घरातील धुणीभांडी स्वच्छ करण्यासाठी पाण्याची गरज लागते याशिवाय वृक्ष आणि पशू पक्षी यांची तहान भागवण्यासाठी प्राण्यां पाण्यांची गरज लागते